पेंटिंगचे औपचारिक शिक्षण मी घेतलेले आहे जेव्हा मी टेन्थमध्ये होती तेव्हा मी तिथे एक सर होते आमचे ड्रॉईंगचे देहादराय सर जे की न्यू इंग्लिश हायस्कूलला आम्ही वी होती तेव्हा ते तिथे होते तेव्हा ते आम्हाला प्रॉपर गायडन्स करायचे की तुम्ही पेंटिंग करता तर कुठला पेंट वापरलायचा कुठला ब्रश वापरायचा कुठला ब्रशने लाईन क्रॉस करायची क्लाईन करायची कुठल्या ब्रशनी त्याचे थ्रेड्स बनवायचे कुठल्या ब्रशनी त्याला असं स्प्रेड करता येईल तर जास्तीस करून मी टेम्प्रा पेंट आणि ऑईल पेंट किंवा अदर पेंटचा यूस करायची आणि पेन्सिल्स कलर पेन्सिलचासुद्धा मी जास्त यूस करायची प्रशिक्षण घेतले आहे मी प्रशिक्षण आवश्यक पण आहे नि आवश्यक याच्यासाठी आहे की जेव्हा आपल्याला कोणी गाईड करणारं असतं ना तर आपलं जे पॉईंट ऑफ वे आहे नि रा डायरेक्शन एक राईट पातवर आपण प्रॉपर गायडन्सनुसार पेंटिंगमध्ये व्यवस्थित प्रकारे असं एक जिवंत असं पेंट किंवा असं जिवंतपणाची जाणीव करून असं पेंटिंग करण्यात येतं नि गायडन्स असल्यामुळे कसं आपल्याला प्रदर्शित करता येईल कुठे पण त्यांच्या गायन्डन्सनुसार आपण त्याच्यामध्ये अजून आव्हाने निर्माण करू एक्स्चेंज फेस करू शकतो ए चॅलेंजेस घेऊ शकतो त्याला एक्स्प्लोअर करू शकतो तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये बसू शकतो आणि पेटिंगचं एक काय म्हणतात त्याला स प्लॅटफॉम मिळतं आपल्याला जिथे आपण आपले पेंटिंगचे प्रदर्शनं लावू शकतो आणि त्या पेंटिंग्चवरून आपल्याला खूप काही विचार कळवता येतात लोकांना आपले वेगवेगळे मतं करव कळवता येतात की आपल्या भारताच्यामध्ये काय अविभाज्य घटक आहे त्याचीसुद्धा पेंटिंग्सनुसार आपण त्याच्यात औपचारिक शिक्षण घेऊन त्याच्या पेंटिंगवरून आपण आपली मते विचार आणि विमुक्त अशी भारताची एक वेगवेगळे प्रसिद्धी करू शकतो ज्याच्यामधून एक कलेचा एक आर्ट हा खूप मोठा एक विशेष भाग आहे जो की पेंटिंगचं शिक्षण घेतल्यानंतरच खूप छान प्रकारे आपल्याला साध्य करता येतो